रेडिओ टेलि व्हिजन आणि मुद्रित माध्यमांमध्ये मराठी भाषेचा आजकाल भरपूर प्रमाणात वापर केला जात आहे मराठी ही प्रमाण भाषा आहे तसेच प्रादेशिक भाषा सुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रेडिओ टेलि व्हिजन आणि मुद्रित माध्यमांमध्ये मराठी भाषेचा सद आज सध्याच्या काळात सर्रास वापर होत आहे रेडिओवरील कार्यक्रम रेडिओ जॉकी तसेच इतर गोष्टींसाठी रेडिओवर बोलण्यासाठी मराठी भाषेचा वापर केला जाते टीव्हीवरील बातम्या सांगण्यासाठी इतर कार्यक्रम चालवण्यासाठी तसेच रियालिटी शो चालवण्यासाठी मराठी भाषेचा वापर केल्या जाते आणि मुद्रित माध्यमामध्ये बातम्या वगैरे इत्यादी मजकुर लिहिण्यासाठी मराठी भाषेचा वापर केल्या जाते